धाराशिव शहरामध्ये आम्ही राहतो आमच्यापासून फक्त अवघ्या वीस किलोमीटरवर असं तुळजाभवानीचं मंदिर आहे तुळजापूर सर्वांना परिचित आहे तुळजाभवनीचं क दैवत हे आपल्या भारतातच नाही अवघ्या धाराशिवात तर नाहीच नाही धारशिव जिल्ह्यामध्ये परंतु महाराष्ट्रात किंवा भारतात भारतापेक्षा परदेशातून तुळजाभवानीच्या दर्शनाला लोक येतात तुळजाभवानी हे जागृत देवस्थान आहे तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेला भाविक हा नेहमी पॉजिटिव्ह एनर्जी घेऊन येतो त्याच्या मनात किती काही असलं खंत असली दुःख असलं क्लेश असला तर तो तिथं विसरून जातो दर्शनाने फक्त देवीच्या फक् दर्शनमात्राने तो प्रसन्न होतो तल्लीन होतो देवीच्या दर्शनात पॉजिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये येते त त्या त्यामुळं प्रत्येकजण येतात नवरात्रीमध्ये तर आमच्या इथं तुळजापूरला खूप मोठा उत्सव भरतो देश विदेशचे लोक इथं दर्शनासाठी येतात आणि आम्ही ए हेच आमच्या भागात तर ही देवीची म प्रथा पाळलीच जाते देवीला खूप मानतो आम्ही देवी आमचं आराध्य्य दैवत आहे तसंच आमच्या कुटुंबात ही देवीला खूप महत्त्वाचे स्थान देतो आम्ही देवीशिवाय कुठल्याही कामाची सुरुवात करताना देवीची देवीला विनम्र विनंती करूनच आम्ही महत्त्वाच्या कामाची सुरवात करतो देवी तर आहेच परंतु अवाढव्य देवीचा अवाढव्य वापर करत नाही आम्ही